लॉउकडाऊनमध्ये मी खूप काही बनवायचा प्रयत्न केला आहे पहिला सॅणविच सॅणविचमध्ये जे ला वस्तू लागत असते ते टाकण्यात मी केलाय आणि दुसरा आहे चिली पनीर चिली पनीरमध्ये जे चिलीस लागतात आणि पनीर लागतात आणि त्याच्यामधले जे वेगवेगळे जे पदार्थ लागतात ते सगळं मी करून बघितला आणि आणि मी शिकलो पण आहे त्यामुळे कारण की लॉकडाऊनमध्ये खूप साऱ्या असे जे नाय शिकणार शिकण्यासारखे होते ते पण मी त्यामध्ये शिकलो आहो आणि त्याचा मला पण खूप चांगल्याने लाभ झालेला आहे